तर काय प्रोसेस आहे याचीवाली हां हां हां

वन ईअरची वन ईअरची फी आहे का ते अच्छा

हां ह

हां

ठीक आहे तर हां हां

ठीक आहे तर